मला माझ्या फॅमिलीला घेऊन अमरावती ते काटोल काटोलवरून नागपूर व तेथून वर्धावरून अमरावती यायचे आहे तर आम्हाला फोर सीटर आणि सेव्हन सीटर गाडीचे राउंड ट्रिपचे रेट माहिती करून घ्यायचे आहे तरी तुम्ही मला ती माहिती द्या मला फोर व्हीलर स्विफ्ट आणि सेव्हन सीटर अर्टिगा गाडी पाहिजे